मी जास्तीत जास्त व्हॉटसअप फेसबुक वापरत असते कारण जर आपल्याला कोणाला मेसेज करायचा असेल कोणाला फोटो पाठवायचे असेल किंवा कुणाशी बोलायचं असेल तर आपण व्हॉटसअपद्वारे चॅटिंग करतो फेसबुकद्वारे चॅटिंग करत असतो किंवा मग जीमेल वापरतो कोणाला मेल करायचा असेल काही करायचं असेल ऑफिशियल जर समजा काही सर्च करायचं असेल तर कुठल्या पण ॲप आपण डाउनलोड करू शकतो आणि त्याबद्दल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठल्या पण ॲप वापरू शकतो हे जी आपल्याला माहिती हवी असेल कुठल्या कुठल्या देशाबद्दल माहिती हवी असेल कुठल्या ह्याच्याबद्दल असेल माहिती तर आपण कुठलेही ॲप डाउनलोड करून त्याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो पण जास्तीत जास्त मी व्हॉटसअप हे वापरत असते